हां मी एक राजयोगाचं एक अमृतकुंभ म्हणून एक मासिक निघते ती मला फार आवडलेला आहे कारण ते माझे पिता परमात्मा शिव हे त्या पुस्तकातून मला शिवाचं यथार्थरितीनंं परीचय मिळालेला आहे कारण तो शिव हा रचियता आहे आणि त्याची रचनेबद्दलही मला माहिती पूर्ण मिळालेली आहे म्हणून मला आवर्जून अजून खूप या ठिकाणी इतरांना पण मार्गदर्शन करा वाटते मला त्याच छंद आहे सृष्टीचक्राचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये आत्म्याचं ज्ञान आहे परमात्म्याचं ज्ञान आहे कल्पव्रक्षाचं ज्ञान आहे अष्टशक्तीचं आहे आणि चौऱ्याऐंशी जन्म मनुष्य कसा घेतो आहे याच्यावर पण यथार्थरितीनंच ज्ञान दिले जाते हां खरोखर आहे कारण दर या ठिकाणी कोणतीच अशी शंकाच कोणती उत्पन्न होणार नाही कारण हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे म्हणून शिवमंदिरात ग्रंथाचा आध्यात्मिक अर्थचा आहे तो सर्वशास्त्र शिरोमणी गीतेचा भगवान परमात्मा शिव आपल्याला राजयोग येऊन शिकवतो आहे म्हणजेच उत्तम ते उत्तम पुरुषोत्तम बनण्याचा मार्ग या ठिकाणी आपल्याला त्यांनी तो दाखवतो आहे आणि हे गुप्त आहे शंभर वर्षाचंच युग आहे तसं शास्त्रामध्ये य यजुर्वेद सामवेद अर्थवेद हे चार युग चार य याचा अभ्यास आहे परंतु सर्वशास्त्र शिरोमणी गीतेचा भगवान स्वयं स्वत आलेला आहे एकोणनव्वद वर्षं झालेले आहे आणि त्याचं मला पुस्तक फार आवडते आणि हे पुस्तक मला आवर्जून अनेकांच्या हातात पडावं असं मला वाटते यांच्या प्रती पण माझ्याकडं आहेत जे जे इच्छुक असतील त्यांना त्यांना मला द्यायची इच्छा आहे ओम शांती